हा रेस्टॉरंटमधून मॅनेजर बोलतो काय म्हटलं सर अच्छा सर तुम्हाला जर इथं येऊन जेवायचं असेल तर त्या रेस्टॉरंटतर्फे खूप साऱ्या अशा सर्व्हिसेस फूड तर आम्ही आपल्याला देतोच पण त्याच्यासोबत आम्ही भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथं देऊ शकतो जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आले आणि जर आमच्या रेस्टॉरंटचा तुम्ही एक क्लास घेतला तर नाहीतर मग तुम्हाला ते डिलिव्हरी पार्सल वगैरे पाठवायची असेल तर त्याच्यामधे पण आमची वेगवेगळ्या डिश आहेत सर तुम्हाला जर महाराष्ट्रामधून काही घ्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये तर अगदी फेमस म्हणजे असं तुम्हाला मिक्स व्हेज मिळून जाईल परत तुम्हाला काही पाळ पुरणपोळी पण मिळून जाईल तुम्हाला जर चुलीवरचे जेवण लागत असेल तर तेसुद्धा आम्ही ग्राहकांना देत असतो तर तुम्हाला नॉन व्हेजमध्ये लागत असेल तर ते पण आमच्याइकडे दिलं जाते आणि व्हेजमध्ये पण लागत असेल तर ते पण दिलं जाते सर तुम्हाला कशा प्रकारचं जेवण म्हणजे पाहिजे तुम्हाला पार्टीसाठी पण हवं आहे की स्वीटमध्ये हा ठीक अच्छा हा अच्छा म्हणजे प्रकारचं तुम्हाला आमच्या रेस्टॉरंटमध्ये सिलिब्रेट करायचंय ठीक आहे सर अच्छा ठीक आहे सर त्याच्यामध्ये सर हो हो हो आणि समजा तुम्ही जर आपल्या रेस्टॉरंटमध्ये असे काही फंक्शन सिलिब्रेट करत असणार तर तुम्हाला डिस्काउंट दिला जाते सर आणि प्लस म्हणजे तुमचं जे डिशेस राहतात जे तुम्ही सिलेक्ट केलेले आहे त्याच्यावरून ते प्राईज ठरवलं जाते आणि तुम्हाला जर साधं जेवण लागत असेल तर त्याची वेगळी प्राईज राहणार आणि तुम्हाला जर असं स्वीटमध्ये काही लागत असेल किंवा तुमचं काही वेगळ्या वेगळ्या रिक्वाईज रिक्वायरमेंट असतील तर ते पण आम्ही इथं पूर्ण करू शकतो सर किती किती किती पाहुणे राहणार तुमच्या म्हणजे याच्यामध्ये अच्छा अच्छा अच्छा मग सर तुम्हाला म्हणजे डेला लागणार की नाईटला अच्छा ठीक आहे सर नाईटमध्ये होऊन जाते न सर डिशेश कारण सर आमच्या ज्या एरियामध्ये आमचे जे रेस्टॉरंट आहे जे याच्यासाठीच प्रसिद्ध आहे आणि आम्ही ग्राहकाला कसं चांगल्यात चांगलं द्यायचा प्रयत्न आम्ही ते नेहमीच करत असतो तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला कॉल केला हो हो हो नाही सर ते मग आम्ही सर्व्हिस त्याप्रकारे देतो सर तुम्ही पण नाव काढणार याच्यानंतर आणि जेवणाचं तुम्ही तर स्वतःच त्याचा आस्वाद घ्या नंतर आम्हाला कळवा कारण आम्ही अशी कोणतीच कमतरता ठेवू शकत ठेवणार नाही आणि तुम्ही सर म्हणजे आम्हाला भेटा वैयक्तिक त्याच्यानंतर डिशेस काय आहे ते निवडून घेऊ आपण हा डिशेस काय आहे ते निवडून घेऊ सिलेक्ट एकदा झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला कोणती डेट फिक्स करायची त्या पध्दतीनं आपण तसं इनोव्हेशन डेकोरेशन सर्व करू ठीक आहे ठीक आहे हो हो